मला सिनेमे पाहायला खूप आवडतात लहानपणी पण खूप सिनेमा पाहायची आत्तासुद्धा मी यावेळीसुद्धा माझ्या मुलांबरोबर बसून खूप सिनेमा पाहते नवीन कुठला पिक्चर आला की आम्ही लगेच थिएटरमध्ये पाहायला जातोच असं नाही पण जो सिनेमा रिलीज झाला आहे त्याबद्दलची माहिती त्यामागे काही हिस्ट्री आहे का त्यामागे काही रिले काही ॲक्च्युअल घटना घडलेली आहे का हे सगळी माहिती काढून आम्ही पाहायला जातो अजूनसुद्धा मला त्या ॲक्शन फिल्म्स त्या रोमॅन्टिक फिल्म्स त्या काही माहिती सांगणाऱ्या फिल्म्स नक्कीच पाहायला आवडतात कधी शाळेतून जर सुट्टी मिळाली तर एक दिवस पूर्ण दिवसातून दोन ते तीन सिनेमा नक्की पाहून घेते त्याबद्दल माझ्या मुलांना मी जेव्हा शिकवायला जाते त्यांना मी माहिती देते त्याच्यातले एक्झाम्पल्स घेऊन असं त्यांना शिकवते त्यांना सांगते त्याच्याबद्दल त्यांना माहिती देते त्यामुळे मलाही खूप आनंद होतो आणि मुलंही माझ्या माझ्याशी इन्वॉल्वड राहतात ते नेहमीच त्याच्याबद्दल मला प्रश्न विचारतात त्या प्रश्नांमुळे मला अजून काही मूव्हीज पाहण्यासाठी उत्साह येतो आणि मी नक्की जाऊन ते मूवीज पाहाते आणि त्याच्याबद्दल अजून माहिती देत राहते हॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये हॉलिवूडमधले मूव्हीज मी जास्त पाहाते त्यातूनसुद्धा जुने मूव्हीज ज्या आहेत किशोर कुमार किंवा त्याबद्दल लता मंगेशकरची गाणी असलेली मूव्हीज किंवा मधुबालाची पिक्चर किंवा जुई चावला आमिर खान ह्यांचे पिक्चर मी खूप पाहते शाहरुख खान ही मला खूप आवडतो पण असं नाही की मी त्यांचीच पिक्चर फक्त पाहते मला दुसरे अजून कुठलेही पिक्चर पाहायलाही आवडतात इंग्लिशमध्ये टॉम क्रूज किंवा त्यांचा जो लेटेस्ट आत्ता मिशन इम्पॉसिबल पिक्चर आला आहे त्याच्याबद्दल जेव्हा आम्ही पाहायला जाणार होतो तेव्हा मला असं वाटलं की मी आधी त्याचे जे आधीच्या मूव्हीज आहेत एक दोन तीन चार जे पार्ट आहेत ते सगळे पार्ट पाहिले पाहिजेत मगच मी ही मूव्ही पण पाहू शकते त्यासाठी मी रोज एक एक करून अशी आत्तापर्यंत चार मूव्हीज माझ्या पाहून झाल्या आहेत आता नक्की मी जाऊन ती जी नवीन आलेली मूव्ही आहे ती नक्की पाहणार आहे